मी सातवीला होते तेव्हाची गोष्ट आहे किती सांगू मी सांगू कुणाला मला आनंदी आनंद झाला मला आनंदी आनंद झाला हे गाण्यावर आहे ना टिपरी डान्स करायचा होता आणि मी बऱ्यापैकी टिपरी डान्स शिकला पण होता आणि आणि प्रत्यक्ष जेव्हा टेजवर गेलो तेव्हा खूप असं घालून कपडे घालून वगैरे असे हेवी कपडे घातलेले होते तर आणि त्या कपड्यातच मी गुंतले आणि डान्स चालू झाला तर की दोन मिनटांनी माझं दोन एक मिनटाच्या आतच माझी टिपरी खाली पडली एक आणि एक टिपरी फक्त हातात राहिली आणि स्टेजवर असल्यामुळं माझ्यामुळं सगळा डान्स ब्रेक होईल म्हणून मी सगळ्या टिपऱ्या हातावर झेलल्या अक्षरशः माझा हात लाल लालबुंद झाला होता आणि हाडकाचे जागेवर भरपूर लागलं होतं टिपऱ्यांचं जरी पुढच्या व्यक्तीला कळत होतं की माझी टिपरी पडली तरी पण ती त्याचं स्पीड मॅच नाही करू शकली आणि त्याच्यामुळे मला तो हाताला खूप लागत राहिला आणि तो कार्यक्रम मला त्या तो कार्यक्रम मला नेहमी आठवेल कारण की तो टिपरीचा डान्स होता आणि पूर्ण तो डान्स मी एक एका हाताने केला एका टिपरीने आणि एक हाताने न टि टिपरीच्या जागी मी म्हणजे त्या दांडीच्या जागी मी हाताचा वापर केल्यामुळे माझ्या प्रत्येक बोटाला ती तिची टिपरी एवढी जोरात लागली होती तर तिच्या कधी कधी पुढच्या व्यक्तीच्या लक्षात पण येत नव्हतं की माझ्या हातात टिपरी नाही आहे म्हणून मी कसं कसं खेळावं म्हणून नाहीतर काय पण तिची चूक नव्हती कारण की ती तिच्या गाण्याच्या ह्याच्यात होती आणि डान्सला त्या डान्स डान्सला आम्हाला आमच्या वर्गाचं नाव मोठं करायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला त्या डान्स तो डान्स तेवढ्याच ह्याने प्रयत्नाने तेवढ्याच तेवढ्याच प्रयत्नाने आम्हाला करायचा होता आणि आमच्या आमच्या क्लासचं नाव यावं आमच्या क्लासला नंबर मिळावा म्हणून आम्ही मी मी ती जोखीम माझ्या हात्यावरच हातावर लागण्याला लागून घेतली होती आणि नंतर जेव्हा आमच्याच आमच्याच डान्सला जेव्हा प्राईज मिळालं तेव्हा माझ्या शिक्षकांनी ते नोटीस केलं होतं की माझ्या त्या हाताला लागलेलं आहे म्हणून तेव्हा प्राईज घेताना त्यांनी मला समोर बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं हा डान्स करताना हीनं जे त्याच्यामध्ये योगदान दिलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे तेव्हा मला खूप आभिमान वाटला तेव्हा ते दुखत असलेला हात मला काही वाटलं नाही की बाबा तो दुखतो आहे आणि आता मी ते प्राईजमुळे माझं जो आनंद होता ना तो एकदम गगनात मावत नव्हता मी खूप खुश झाले होते